हां मी खरे बोलते आहे हां पुण्याहून आणि मला तुमचा नंबर मिळाला तुम्ही तुमचं जे खेडे गाव आहे छोटंसं तर तिथं जरा अं काय म्हण हां हां बरं बरं बरं बरं ते हां नाही तिथं काय एकंदर कसं आहे शांतता आणि म्हणजे खूप ग आमच्या इथं खूप गोंधळ असतो तर मला थोडंसं शांत जीवन जगायचं आहे तर तिथं सगळी व्यवस्था होईल का राहायची सगळी जेवणाची किंवा फिरण्याची गावातून फिरायला म्हणजे निसर्ग समुद्र बीचवर वगैरे जायची हां बरं बरं

हां हां हां बरं बरं बरं पण मग तिथं काय बुकिंग करावं लागेल आधी का डायरेक्ट आलं तरी मिळू शकेल आणि एक समजा दोन पाच जण बरोबर आली तरी त्यांची व्यवस्था होईल का फक्त दोन पाच जण म्हणजे असेच शांतता पाहिजे असेच असणार आहेत बरोबर तर तसे असतील तर त्यांची पण व्यवस्था होईल का

हां बरं बरं आणि तिथं म्हणजे आता बीच वगैरे आहे तर म्हणजे फिरायला किंवा म बोटिंग वगैरे असं पण आहे का आणि मुख्य पहिली गोष्ट म्हणजे तिथं बाहेर डास वगैरे ह्याचाही त्रास नाही झाला पाहिजे ही हा पण एक मोठा प्रश्न आहे

बरं बरं बरं बरं चालेल चालेल अच्छा बाय